आचारसंहिता ही इथे निवडणुकीच्या आधी त्या गोष्टींची क्रीडा संकुलात या गोष्टी रिझट लागणे जिथं किंवा तिथं तुमच्या मतमोजणी ह्या गोष्टी तिथं ह्या गोष्टींचं तिथं ह्या होतात तर म्हणजे त्याचं तिथं काम तिथं सगळं चालतं आणि काम चालत असताना क्रीडाक्षेत्र हे तिथं तुमचे पोलिस अधिकारी कर्मचारी तिथे क्रीडा अधिकारी असतील तर तिथं ते योग्य त्या गोष्टींची काळजी घेतात की तिथं मतपेट्या असतात किंवा अधिकाधिक ह्या गोष्टी तिथं बाकीच्या गोष्टी पण अनेक आहेत मतपेटी इम्पॉर्टंटच आहे आणि ती त्याच सिक्युरिटीसाठी काही नियमावली असते ती पोलिसांना क्रीडा अधिकाऱ्यांना त्या गोष्टी सांगितल्या जातात याचबरोबर तुमची तिथं एक व्हाईट कलरची एक ह रेषा मारल्या असतात की जेणेकरून तिथं ऑदर सातारा किंवा तुमच्या सातारा जिल्ह्यात मी राहतो तर तेथील लोकं येण्याजाण्यास तिथे मज्जाव करण्यात येतो आणि त्याचे पालन हे पोलीस वारंवार सांगतात की तुम्ही तिथे येऊ नका तिथे आचारसंहिता लागू आहे आणि मतमोजणी असेल किंवा तुमचं ज्या दिवशी मतदान असेल तर तिथंही या गोष्टी सगळ्या आचारसंहितेच्या पाळल्या जातात